बाळ जन्मल्यानंतर त्याची पाचव्या दिवशी पाचवीची पूजा करतात त्याला कुठली बाधा होऊ नये त्याच्यासाठी पाचवीची पूजा करतात टोपडं आणि अंगरखा ठेऊन ती पूजा करतात सहाव्या दिवशी सटवीची पूजा करतात ती पण तशीच क पूजा करायची असते आणि ते टोपडं आणि अंगरखा झबलं बाळाला घालतात बाराव्या दिवशी बाळाचे कान टोचतात आणि कानात सोन्याची सुंखली घालतात बाराव्या दिवशी बारसं पण करतात नामकरण विधी करतात बाळाचं नाव ठेवतात आणि छोटंसं असं फंक्शन करतात सहाव्या महिन्यात उष्टावण करतात उष्टावण म्हणजे त्याला मध उष्टावण म्हणजे त्याला पुरण आणि तूप असं चाटवतात आणि त्याला हळूहळू दुधा व्यतिरिक्त अन्न घालायला सुरवात करतात म्हणजे तो हळूहळू बाहेरचं पण अन्न ग्रहण करून खाऊन त्याची शक्ती वाढवू शकतो त्यानंतर नऊ महिन्याच्या झाल्यानंतर नऊ कोणी नवव्या महिन्यात कोणी अकराव्या महिन्यात बाळाचं जावळ करतात जावळ करताना त्याचे पहिले जन्मतःचे जे केस असतात ते केस न्हाव्याला बोलवून त्याचा एक विधी करतात आणि ते केस काढवतात आणि पुढे थोडेसे त्याचे जन्मतःचे केस असतात ते ठेवतात आणि पुढे त्याचं पण एक छोटंसं फंक्शन करून बाळाला पुढे आता केस नाही वाढवले तरी चालतील असे केस ठेवायला सुरवात करतात